अरे काय अजिंक्य खूप दिवसांनी फोन केला खूप दिवस झालं फोन नाही काही नाही काय तेच ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वाघनखे आणले आहेत कधी जायचं आहे बघायला वगैरे म्युझियममित आणले आहेत हो म्युझिय हो म्युझियमला आणलेत इथले ते तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा जायचं आम्ही काय फ्रीच आहोत हां ते आता चालायचं राजकारणी सगळी एकसारखेच त्यात असंही वाद असणार मी आणले तुम्ही आणले ह्या सरकारनं आणले त्या सरकारनं आणले ते तर आहेच आता आणि आजकालचे त्या घडणाऱ्या घटना त्यामध्ये सुद्धा हे नेते लोकंसुद्धा आता हे करतात इंटरफेअर करतात त्यामध्ये काही गरज नाही आता ते आता चालूच आहे श्रेयवाद चालूच हाय वी एकजण आणलं त्याने आणलं उद्घाटनाला दुसरंच कोण येतं हां ते आता सर्वांनी मिळून आणलं असं म्हणलं तर एकवेळ चालेल पण आता प्रत्येकजण त्याचं श्रेय घ्यायला बसले की मी आणलं मी आणलं प्रत्येकजण तो मीच आणलं आणि इतके वर्ष झाले प्रत्येकाकडे सत्ता गेली तरीसुद्धा कोणाला ते जमलं नाही आणायचं आता लय आणलं आहे त्यात सुद्धा राजकारण करतात आता मराठे मराठा समाजाची कितीतरी नेता असून सुद्धा आरक्षण मिळत नाही काय आता कुणाला काय बोलायचं सगळे एकसारखेच चालत आहे जाऊ आपण कधी जाऊया सांगा तेवढं तुम्हाला वेळ मिळंल तेव्हा जाऊन येऊ आपण उद्या रविवार हाय मी म्हणतो आहे उद्या सुट्टी असते उद्या मग दुपारच्या टाईमला जाऊन येऊया कधी चालू असतं आहे बघूया दुपारी वगैरे जाऊन येऊया उद्या फोन करा मला मग आपण जाऊन येऊया चालेल चालेल तुमच्या तुम तुम्हाला टाईम भेटेल तेव्हा फोन करा आपण जाऊन येऊ मग हां चालेल ठीक ओके हां चालेल